एखाद्याला जर जुनी नाणी किंवा दगडांचा संग्रह करायचा असेल तर माझ्या काही टिप्स केलं होतं मी गोदावरी नदीच्या ठिकाणी वाळूच्या खाली दगडांच्या खाली जुनी नाणी व मंदिरात गेलो होतो मंदिरात त्या दानपेटीमध्ये जुन्या नाण्या असतात त्या मी विक घ्या द्या म्हणलो वरून अजून समुद्राच्या ठिकाणी दगडांच्या खाली व बीचच्या तिथं झाडाच्या खाली त्या काही ठेवलेल्या असतात दगडांचा समावेश असतो ते दगडं व नाणी छानून व लॅबमध्ये सर्च करून ते नाणी व दगड मी घेतलेले आहेत हा सगळा असं संग्रह मी निर्माण केलेला आहे व टिप्स म्हणजे कसं जर तुम्हाला जर संग्रह करायचा असेल तर नाणी हे खूप छानून व ते रियल आहे रियल आहे की नाही कित्ती वर्ष जुनी आहे हे असं पाहून गोदावरी न गो नदीच्या नदीच्या काठीवर वाळूच्या खाली दगडांच्या खाली कुठे खोदण्या कुठे खोदकाम करून कुठे असं पाण्याच्या आतमध्ये जाऊन हे खूप साऱ्या ठिकाणी नाणी व इतर ठिकाणी जाणून हे करून संग्रह निर्माण करा व अशा खूप काही गोष्टी आहेत की कुठून पण जुन्या नाण्या निघतात दगडांचा संग्रह व मी जिथून गोदावरी नदीच्या ठिकाणहून सुरुवात केली होती